समाजामध्ये वेगवेगळे धर्म असतातच प्रत्येक धर्मामध्ये हे तीन प्रकारचे लोक असतात उच्चश्रीमंत त्याला आपण गर्भश्रीमंतपण म्हणतो मध्यम आणि गरीब असे तीन भागामध्ये समाजाचे वर्गीकरण केलेले आहे पण या समाजाला एकमेकांमध्ये जी मदत मिळत असते हे गर्भश्रीमंत किंवा उच्चश्रीमंत लोकांकडून समाज कल्याणाच्या मार्फत किंवा मंदिरांमार्फत मंदिराची जी ट्रस्ट आहे त्यांच्यामार्फत मदत करण्याचा प्रयत्न ते करत असतात जेणेकरून गरीब हा अतिगरीब राहू नये आणि त्यांच्याकडनं काहीतरी योगदान हे समाजाला भेटावं हा त्या गर्भश्रीमंत लोकांचा त्याच्यामागे उद्देश असतो जेणेकरून आपल्या समाजातील लोकं हे कोणत्याही गोष्टीपासून वंचित न राहता ते सर्वांसोबत पुढे स पुढे जावेत आणि त्यानिमित्तानच यांच्याकडनं समाजसेवा घडत असते आणि समाजाचं आणि धर्माचं सशक्तिकरण बळकटीकरण हे होत असते असंच प्रत्येक धर्मामध्ये असते पण धर्म हा फक्त एक भाग आहे त्यापेक्षा लोकं किती सुशिक्षित आणि सशक्तिकरण पुढे जातील या गोष्टीकडे सर्वजण बघत असतात